सर मी नितीन देशपांडे मी आता कारने मुंबई नाक्याहुन इकडे येत असताना माझ्यासमोर मला ओव्हरटेक करून एक गाडी गेली जोरात आणि त्या माणसं त्या गाडी गाडीने ते एकाला उडवलेलंय तिथे ते गंभीर जखमी झाली आणि मला वाटतं त्यांचां मृत्यू पण झाला असेल हे माझं कार्ड आहे तर त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल कुठे मला साक्ष द्यायची असेल तुम्ही जरूरी येईल पण तुम्ही त्यांची व्यवस्थित काय काळजी घ्यायची त्यासाठी जे करायच ते करा माझ्याकडं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल